शहरात स्थलांतर करूनही आम्हाला गाव आवडते कारण गावामध्ये जी व मजा आहे ती शहरामध्ये नाही आहे शहरामध्ये खूप गर्दी रश असते गावामध्ये तसं नसते गावामध्ये सकाळी सकाळी पो आपण विहिरीमध्ये किंवा तलावावर पोहायला जात असतो तिकडची एक वेगळीच मजा असते सकाळी सकाळी सगळे लवकर उठतात सगळे कामाला जातात आपापल्या इकडे तसं नाही आहे नऊ नऊ वाजेपर्यंत कोणी उठत नाही किंवा कोणी कोणाच्या घरी शहरामध्ये जात नाही खेड्यामध्ये तसं नसते खेड्यामध्ये सगळे एकमेकांच्या घरी जातात एकमेकांच्या घरी जेवायला जातात किंवा एक सगळे मिळून शेतामध्ये डबा पार्टी वगैरे करतात शहरामध्ये तसं काही राहिलेलंच नाही आहे शहरामध्ये एकलगुरेपणा खूप वाढलेला आहे सगळे एक एकत्र येत नाही आपल्या आपल्या घरातच राहतात बाहेर जात नाही बाहेर गेलं तरी नुसते गाड्यांचे आवाज पोल्यूशन आणि कोणी कोणासोबत बोलत नाही कोणी कोणाशी ओळखही दाखवत नाही वर्षोंगणती समजत नाही या घरांमध्ये कोण रहाते कोण नाही गावामध्ये तसं नसते गावामध्ये एक आपुलकी आहे एक जिव्हाळा आहे गावामध्ये आपण गेल्यावर आपल्या घरातली कुठलीही वस्तू संपलेली असेल तर आपण शेजारच्या बाईला मागायला लाज करत नाही त्याच्यामुळे आम्हाला गाव जे आहे ते आम्हाला गावच आवडतं आम्ही शहरामध्ये जरी स्थलांतर झालेलो असलो तरी आम्ही शनिवार रविवारी आमच्या गावाकडे जात असतो तिथल्या लोकांना भेट देत असतो आमची शेती असल्यावर आम्ही शेताकडे जात असतो तिकडे डब्बा पार्टी करणे हुरडा पार्टी करणे हे आम्हाला अतिशय आवडते म्हणून आम्हाला जास्तीत जास्त गावच आवडते शहर आवडत नाही